गेम वगैरे खेळ खेळण्याने माणसाची जी प्रणयशक्ती असते शारीरिक जे आकडून वगैरे बसते ते आकडून नाही बसत रनिंग करणं खेळ खेळणं खेळ खेळण्यात रनिंग पण होते व्यायाम पण होते शरीराचा व्यायाम सगळत जास्त खेळानेच होतो कबड्डी झालं क्रिकेट झालं खूप सारे अजून खेळत खेळ खेळल्याने आरोग्य पन व्यस् स्वस्त राहते आरोग्याला काही धोका होत नाही त्यात व्यायाम पण होतो बरेचसे काही प्रकार होतो त्यांना आरोग्याला आणि शरीराला काही त्रास वगैरे होत नाही